अच्छा तर माझी सगळ्यात आवडती रेसिपी म्हटलं तर चिकन चिकनमध्ये खूप प्रकार येतात त तसं तर चिकनमध्ये रस्सा चिकन सुखं चिकन चिकन दम बिर्यानी चिकन तंदुरी चिकन लॉल्यू पॉप आणि खरंतर मला कुकिंग आवडतं आणि त्याच्यामुळे मी हे सगळे प्रकार खूप छान पद्धतीने बनवते आणि मा त्या ते चिकन आवडण्याची आणि त्याची रेसिपी आवडण्याचे कारण म्हणजे माझ्या घरच्यांना मी बनवलेलं चिकन खूप आवडतं विशेष करून माझ्या नवऱ्याला आणि माझ्या भाऊबहिणींना खूप जास्त आवडतं त्यांना बाहेरच्यापेक्षा घरी मी बनवते ते जास्त आवडतं तर त्याच्यामध्ये रस्सा चिकन आणि सुकं की चिकन हे आमच्याकडे सतत असतं नेहमी असतं आणि काही विशेष प्रसंग असला की मग आमच्या घरच्यांना असं असतं की मेघा दीदी तू दम बिर्याणी बनव चिकन दम बिर्याणी बनव कधी म नुसतं चिकनचं सुक्क्यामध्ये मग फक्त मी कधीतरी तंदुरी वगैरे बनवते चिकन तंदुरी वेगैरे आणि खरं म्हणजे चिकन बनवण्यामध्ये जी मजा येते की त्याच्यामधे जे स् मसाले वेगवेगळ्या पद्धतीचे वापरते मी ते त्याच्यामदे असं खमंग सुवास घरभर पसरतो आणि तो सुवासाने सगळी लोक अक्षरशः वेडी होतात आणि ची किचनमध्ये मागेपुढे फिरतात की अजून किती वेळ लागणार आहे असं म्हणून आणि माझ्या सासूबाईंना वैगेरे माझ्या हातची दम बिर्याणी वगैरे तर प्रचंड आवडते आणि असं झालंय की माझ्यामुळे आ आमच्या आजूबाजूच्या हॉटेलवाल्यांचा चिकनचा धंदा मात्र आमच्या घराकडून होत नाही म्हणजे असं आहे की चिकन म्हणजे फक्त मे मीच घरी बनवणार आणि इतर काही गोष्ट असेल तर आम्ही कदाचित ऑर्डर करतो पण चिकन म्हटलं की ऑर्डरचा अजिबात विषयच नाही आहे आणि तसं सांगायला गेलं तर माझ्या कलीग्जना माझ्या हातचं चिकन खूप आवडतं तर ते कधीतरी आवर्जून सांगतात की मेघा प्लीज आमच्यासाठी चिकन घेऊन ये मी बऱ्याचदा चिकन रस्सा वगैरे घेऊन जाते ती मुलं सगळे बाहेरून भाकऱ्या आणि तांदू म्हणजे आपलं राईस वगैरे भात असं मागवतात आणि मी म चिकन रस्सा आणि चिकन सुकं घेऊन जाते त्यांच्यासाठी आणि ते असं त्याचा फडशा पाडतात तर म्हणून आणि सगळे एवढे खूश होतात ना म्हणूनच ती मला रेसिपी बनवायला आवडते खरं कसं असतं कुकिंगमध्ये की तुमचे तुम्ही जे बनवतात त्याच्यामुळे दुसऱ्याला आनंद होत असेल तर ती तुमची फेवरेट रेसिपी होऊन जाते तसंच माझं चिकनच्या बाबतीत आहे